माझा आवडता खाद्यपदार्थ म्हणजे वडापाव वडापाव घरी पण बनवतो पण मला ते जे रस्त्यावर ठेले लावून विकतात तिथेच जाऊन खायला आवडतं कारण त्याची चव वेगळीच असते आपण जे घरी बनवतो ते पौष्टिक असतं चांगलं तेल असतं ते माहिती आहे तरी पण जे रस्त्यावर जाऊन खाण्यामधे जी मजा आहे ती कुठेच नाही आणि वडापावमधे जी आपली लसणाची चटणी टाकून देतात त्याच्याबरोबर मिरच्या तळलेल्या मिरच्या खायला भरपूर आवडतात